नमस्कार सुखकर्ता हॉटेल रेस्टॉरंट नमस्कार माझं नाव चंद्रकांत राऊट आहे मी आता न मी आता पाचदहा मिनिटापहिले माझ्या मुलानी बुकिंग केलं होतं तुमच्याकडं टेबल नंबर सतरा बुक असेल आम्ही केलेलं हा बरं चंद्रकांत राऊ अच्छा याच्यात एक सव्वा तास दाखवत होते बरं हरकत नाही हरकत नाही हरकत ही तर मी म्हणत होतो की आजचा मेनू तुमच्याकडे रोजचं वेगळंवेगळं राहतं म्हणे बरोबर पदार्थ आजचं महाराष्ट्रीयन

अरे वा

अरे वा वा बरोबर आम्ही पाच जणं आहे मी माझी वाईफ माझा मुलगा त्याची वाईफ अजून एक माझा लहान मुलगा पाच झालो येस येस येस

अरे वा अरे वा उत्तम उत्तम बरंबरं मला ए हे सांगा व्यंकटेश बरोबर व्यंकटेश मला एक गोष्ट सांगा आजचा स्पेशल मेन्यू काय आहे तुमचा काय आहे आजचं पदार्थ हो हो

अरे वा बरं हे झाले गोड गोडवाला मेन्यू झाला जेवणाचा म्हणजे कुठला मेन्यू कुठला आहे आजचा स्पेशल आणखी कायकाय

अच्छाअच्छा ठीक आहे ना बरं भाजी सांगा मला

बरोबर हं फणसाची भाजी बरोबर बरोबर ठीक आहे ठीक आहे बरं मग तुम्ही राहू द्या बुक आम्ही येतोच आहे ठीक आहे मी आल्यावर तुम्हाला जे आहे फोन लावून देतो बरं बरं ठीक आहे ना बरं धन्यवाद सर धन्यवाद